मी नवीन रेशी रेसिपीज शिकण्यासाठी सुरूवातीला जेव्हा टी वी होत्या तेव्हा असे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये खवय्येगिरी आणि वेगवेगळे असे शिकवायचे त्याच्यामध्ये रेसिपीज शिकवायचे ते मला मला खूप आवडायचं त्यावेळेला पण आता मोबाईल असल्यामुळे मी मला वेगवेगळं पदार्थ बनवण्याची आवड आहे त्याच्यामुळे मी काय करते यूट्युबवर विडियो पाहते आणि त्याच्यावरून जे जे मला शिकायचंय रेसिपीज त्या मी शिकते आणि त्या करून सुद्धा पाहते आणि मला आ त्या केल्या आणि सर्वांना आवडल्या तर मला खूप आवडते त्याच्यामुळे मी जास्त रेसिपीज पाहते यूट्युबवरचे व्हिडियोज पाहते आणि त्याच्यामध्ये जर मला रेसिपीज पुना आणखी काही शिकायचं म्हटलं की ब्लाऊज शिकायच आहे तर मी वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज वगैरे करायचे अस शिवायचे असतील तर मी युट्युबवरून वेगवेगळे खूप सारे डिझाईन पाहते आणि शिवते